घसादुखी बरी करण्यासाठी आमच्यातले थोडे जे जुने जाणते लोक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा मीठाच्या गुळण्या बघा सकाळी कोमट पाणी करून बघा त्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्यात मीठाच्या पाण्याने जर गुळण्या केल्या वगैरे तर बऱ्यापैकी घसा दुखणं बरं होईल हो ते हां ते हां काय होते वातावरणातला बदल किंवा बाबा तेलकट तुपट खाण्याचा विषय असला की घश्याचा हा विषय राहणारच मग ते आपलं घरगुती उपाय जर अशा पद्धतीने केले बाबा काय नाही बाबा थोडंसं मोठं मीठ टाकलं हां मोठं मीठ टाकलं की कोमट पाण्यात मग ते व हां त्याच्या गुळण्या केल्या तर ते बरं होऊ शकतं हां हा ब रोज दोन तीन दिवस सलग केलं तरी काही अडचण येणार नाही आणि हा स हळूहळू त्याचं प्रमाण कमी होईल घसा दुखण्याचं

किंवा अडुळश्याचा पाला बाबा पिवळी झालेली पाने ते कढवून जर ती घेतली उकळून तर त्याचासुद्धा फायदा राहील एकदम चांगल्या पद्धतीनं